आमच्या शेतीमध्ये म्हंजे नागाटी करतांना तुम्हाला टाक्टर टाक्टरच्या व्यवसायाने म्हणजे नागाटी करावं लागते तसे कल्टीवेटर करावं लागते तसेच शेतीमध्ये अव अवजारे घेतांना अतिशय लोकांना अडचण निर्माण होतात तसेच या वेळेवर तसेच सोयाबीन काढतांना तुम्हांला मळणीयंत्र अशाप्रकारे या फार मोठ्या व्यवस्था या शेतकऱ्यात म्हणजे अडचणी निर्माण होतात तसेच ते वेळेवर त्या शेतीची म्हणजे कापणी होत नाही तसेच अशाप्रकारे त्या मशनरी उपल काही काही उपलब्ध नसल्यामुळे त्या तुम्हाला वेळेवर हे होत नाही तसेच गहू काढतांना म्हणजे तुमच्या त्याची फार मोठीमोठी बाहेरगावावरून मशनरी येतात व तो गहू पटकन सोंगून देतात अशाप्रकारे सोयाबीन सोयाबीन गहू तसेच हरभरा अशाप्रकारे या याच्यामध्ये तुम्हांला शेतीला फार मोठी अवजारं लागतात कोळपे तसेच नांगर तसेच तसेच इतर माल वाहण्यासाठी बैलगाडी अशाप्रकारे त्यामध्ये अतिशय जास्त अवजारे बैल अशाप्रकारे आणि टॅक्टर अशाप्रकारे मशनरीचा जास्तीत जास्त उपयोग करण्यात येतो